हॅलो हॉटेल तुलसी विहार ॲक्च्युली मला हे विचारायचं होतं की सोमवारी तुमचं रेस्टॉरंट चालू आहे का इलेक्शन्स आहेत ना हां हां तुमचं म्हणजे बंद वगैरे असेल त्याच्यासाठी विचारायचं होतं ओके चालू आहे का हां हां ॲक्च्युली त्या दिवशी ना आमच्या घरी जरा पार्टी होती मला एक साठ ते सत्तर लोकांचं जेवण ऑर्डर करायचं होतं पण त्याचा टायमिंग ना थोडा लेट नाईट होता लाईक नऊ वाजेनंतरचा होता तर तुम्ही ते आम्हाला देऊ शकता का आणि हो माझं घरापासून तुमच्या हॉटेलपासून रेस्टॉरंटपासून माझं घर जरा लांब आहे तीन किलोमीटरच्या अंतरावर आहे तर तुम्ही मला त्या दरम्यान सेवा पुरवू शकता का मला हे चौकशी करायची होती जरा ओके हां हां ॲक्च्युली मला जरा मॅन्यूमध्ये थोडं मेन कोर्समध्ये थोडं पनीरची भाजी थोडंसं म्हणजे आपण लग्नाकार्यात जेवतो ना तसं हवं होतं थोडंसं पुरी ब भाजी दाळ भात आणि स्वीटमध्ये गुलाबज गुलाबजामून वगैरे हां आणि अजून एक थोडीशी लहान मुलं आहेत त्या हिशोबानी थोडं तिखट थोडं कमी असल्या मसाला थोडा कमी हवा होता आणि स्वीटमध्ये गुलाबजामून आणि आईस्क्रीम पण तुम्ही देऊ शकता का हां तो एक प्रश्न होता ठीक आहे आणि नऊपर्यंत मला जरा ऑर्डर हवी होती तुमच्याकडनं हां हां त्याचे चार्जेस काय होतील

ठीक आहे ठीक आहे मग तुम्ही एवढं लेट नाईट देऊ शकता ना मला फॉर शॉअर ना कारण की उद्या असं नको व्हायला की आमचं इलेक्शन होतं मग आमचंही आम्ही लवकर बंद केलं आणि असं काही नाही आहे ना हां हां हां हां ठीक आहे ठीक आहे चालेलचालेल ओके थँक्यू